भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव ज्यामध्ये झाशीची राणी यांचं ताात्या टोपे यांचं महत्त्वाचं योगदान होतं आधुनिक भारताच्या इतिहासासंदर्भामध्ये महात्मा गांधी भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस लाला लजपत राय यांची नावं आपण आदराने घेत असतो खऱ्या अर्थाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान अतिशय अतुलनीय आहे परंतु भारत देशातून आतून त्यांना सहकार्य न मिळाल्यामुळे आपल्याला पाच वर्षं स्वातंत्र्य उशिरा मिळालं असं म्हणता याला काही वावगं ठरणार नाही अन्यथा आपल्याला एकोणीसशे बेचाळीसमध्येच स्वातंत्र्य मिळालं असतात परंतु महात्मा गांधीजींचं जे योग योगदान आहे सत्य अहिंसा या तत्वावर त्यांनी तमाम भारतीय लोकांना एकत्रित केलं एका छत्राखाली आणलं आणि त्या संघशक्तीचा वापर करून इंग्रजांना भारतातून हाकलून लावलं तर एकंदरीत नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचंही कार्य अतिशय योग म महत्त्वाचं आहे आणि महात्मा गांधीजी यांचं योगदान सुद्धा महत्त्वाचं आहे